राज्यामध्ये सांस्कृतिक वारसा सणापासून सुरू होतो दिवाळी दसरा पोळा नागपंचमी हे सगळे सण साजरे करतात आणि तो सांस्कृतिक सा म्हणजे साजरा करतात